पर्यावरणामध्ये सध्याच्या स्थितीत अगोदर पेक्षा भरपूर बदल झालेला आहे कारण उन्हाळा लागला पण पाऊस सुरू होता त्याचप्रमाणे अगोदर कसे डोंगर टेकड्या दिसत होत्या पण झाडे तोडल्या गेली व लोकांनी घरे बांधलेली आहे घरे एवढी झाल्यामुळे नैसर्गिक हवा मिळतच नाहीत कशी पहिले थंडी खूप पडत होती या हिवाळ्यामध्ये तर पाऊसच सुरू होता पावसाळ्यामुळे शेतीचे खूप नुकसान झालेले आहे लोकांनी जे पीक लावलेले होते ते पावसामुळे वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीला खूप सामना करावा लागला उन्हाळा पावसाळा एकसारखा झाल्यामुळे लोकांच्या तब्येतीवर परिणाम झालेला आहे